बऱ्याचदा लोकांना आपला जो रिकामा वेळ असतो तो मनोरंजनामध्ये घालवायला खूप आवडते त्यांना किंवा मग काहींना प्रवासामध्ये घालवायला खूप आवडते मनोरंजनामध्ये वेळ घालवत असताना जसं त्यांना टी व्हीवरती सीरिअल्स बघणे धारावाहिक बघणे किंवा मग पिक्चर बघणे जास्तीतजास्त लोकं थेअटरमध्ये जाऊन तिथले मूव्ही जे नवीननवीन येतात ते बघून आपला वेळ घालवत असतात आणि काहींना तर गेट टूगेदर करून वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देऊन अशाप्रकारे वेळ घालवायला आवडते